मी नुकतंच अकोले ते यवतमाळ आपल्या बसने प्रवास केला होता लाल डब्याची ब ब बस होती डिझेलवर चालते सीट मला ते ड्राईव्हर जवळचीच मिळाली होती तर ते इंजिनचा एवढा आवाज येतो की विचारूच नका खिडक्या आणि खिडक्या अशा एवढ्या ढिल्या झालेल्या आहेत पूर्ण रस्ताभर ते खड खड खड खड खड खड नुसतं वाजत राहतं रस्ते पण भरपूर खराब होता थोडा वेळ रस्ता चांगला होता पण मला वाटतं कारंजा लाडच्या पुढे गेल्यानंतर रस्ता भयंकर खराब होता आणि वाहक वाहकाशी तर काही प्रॉब्लेम नाही आहे तो बरोबर सर्वांना मिळून मिसळून वागत होता सीट्स सीटचं जे आपले हँडरेस्ट आहे ते पण बहुतेक सीट्सचे तुटलेले होते तर अशाप्रकारे प्रवा प्रवास करताना तर मी कोणाला लाल बस जी असते आपली महाराष्ट्र राज्य मंडळाची ती कोणालाच शिफारस करणार नाही हा पण त्या व्यतिरिक्त जर आपण शिवशाही बघितली तर शिवशाही तशी त्याची कंडिशन या बसपेक्षा तरी चांगली असते